एवढं हवामान वाईट असतांना प्रदू हे होत असतांना वीजा कडकडत असतांना तुमच्या माणसांनी आम्हाला जी काही डिलिव्हरी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि जेवण पण एकदम गरम वगैरे होतं आणि पूर्ण रिस्पेक्ट आदर देऊन त्यांनी जे केले त्याबद्दल मला तुम्हाला धन्यवाद द्यायचा आहे